मी आयसोच जेनपून मॅक्स प्रो एम टू मोबाईल विकत घेतला होतो तर याला दोन वर्ष झाले आणि मी ग घेतलो त्याच्यानंतर मला या मोबाईलविषयी सर्व माहिती कळाली आणि ह्या मोबाईलला एवढं चांगला आहे वापरण्यासाठी की तो त्याचं आवाज त्याचं साऊंड ते खूपच छान वाटलं मला आणि त्याच्यानंतर त्याचं बॅटरी बॅकअप वगैरे दोन दिवसच तो राहातो टिकाऊ आणि त्याच्यामुळे कॉलवर वगैरे बोलणं झालं तर त्याचं साऊंड एकदम स्मूथ पणे येतो आणि त्याचं म म्हटला तर तो एक मॉडल आहे तो खूप स्मूथ मोबाईल आहे आणि त्या मोबाईल वापरून असं वाटत नाही का तो खूप हॅवी कसं जड वगैरे असेल का तर मी वापरतो तर मला खूप छान वाटते आ आणि मले सजेशन देऊशी वाटते की दुसऱ्यांनी सुद्धा हा मोबाईल वापरावा कारण या मोबाईलमध्येे अनेकसे असे फ्युचर्स आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि मला तर खूपच फायदा झालाय हा वापरून आणि मी पण सांगेन दुसऱ्यांना की हा घ्या याच्यामध्ये खूप फायदा आहे आणि यात सर्व सिस्टीम दिले आहे आपल्या साऊंडचे एअरफोन वगैरे बॅटरी चार्ज आणि त्याच्यानंतर आपण क त्या मोबाईल ब चं बॅकवर कोणतं पण यूज करू शकतो कसंही आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर खूप छान आहे आ त्या वर्जन चेंज होत राहतो त्याच्यामुळे सॉफ्टवेअर चेंज होतो आणि सॉफ्टवेअर मारत असतो तर तो मोबाईल एक पुन्यांदा नवीन काम करू शकतो आणि त्या मोबाईलला घेतल्याला दोन व वर्ष झाले आहेत तर तो आता पण तसं च चालताय कारण की त्याच सॉफ्टवेअर येत जातो त्याच्यामुळे तो मोबाईल नवीन झाल्यासारखं होत जातं आणि पहिल्यासारखी सिस्टीम येत जाते आणि त्याची रॅम रोम वगैरे सर्व ठीक आहे बॅटरी बॅकअप पाच हजार आहे आणि

आनि मी पुन्यांदा हा म आपल्या बहिणीला पण घेऊन देईन आणि त्याच्यामधून मी दुसऱ्यांना पण सांगेन आणि हा मला मोबाईल खूप आवडतो